आमच्या भागात एक लोकप्रिय कला म्हणजेच कोळी नृत्य साजरा केली जाते हा कोळी नृत्य कोळी समाजातली मुलं साजरा करतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक हस्तकला म्हणजे श्रीफल सोन्याचा श्रीफल बनवला जातो आणि त्याला वाजत गाजत नेण्यासाठी बँड असतात बँडच्या सायत्यांने लोकप्रिय लोकप्रिय कोळी नृत्य नाचला जातो आणि तो श्रीफल वाजत गाजत दर्याराजाला म्हणजे समुद्राला अर्पण केला जातो हा पारंपरिक सांस्कृतिक लोककला सर्वांनाच माहीत जवळजवळ आपल्या देशात सर्वांनाच माहीत आहे कोळी बांधव म्हणजेच मच्छीमार जे होडीने मासे पकडायला जातात ते दर्याराजाला म्हणजे समुद्राला धन्यवाद बोलत असतात कारण त्यांच्या मुले हे मच्छीमार समाधानाने आणि सुखाने जगू शकतात तोच समुद्र ज्या जो समुद्र त्यांना पाळतो मासे मासे पक मासे देतो त्याला ते कोळी बांधव पूजन करून त्यांच त्या पो समुद्राला पूजन करून त्याला सोन्याचा श्रीफल अर्पण करतो हा सोन्याचा नारळ हा सोन्याचा नारळ वाहून ते कोळी बांधव दर्याराजाला धन्यवाद बोलत असतात हा चिन्ह सुख चिन्ह सुखी समाधानी जीवनात कोळी बांधवांच्या जीवनाचा असतो आणि हे नृ नृत्य कोळी नृत्य हा पारंपरिक आणि सांस्कृतिक नृत्य आहे जे दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज नारोल नारळ नारळ सोडण्याकरता नृत्य करतात आणि हा नृत्य बघण्यासाठी खूप दूरदूरचे दूर दूरचे रहिवाशी बघायला येतात हे कोळी बांधव आपल्या जीवाची परवा न करता समुद्रात जातात आणि मासे पकडून आणतात यांना आपल्याला खूप धन्यवाद बोलायला पाहिजे कारण हे एक आपल्यासाठी अन्नपु अन्नपूर्णांचं काम करतात हा पारंपरिक कोळी नृत्य आणि त्यांनी बनवलेला सोन्याचा नारळ हे हस्तकलाचा हस्तकलाचं हस्तकला विभाग राज्याच्या सांस्कृतिक अस्तिमेल ला वारशाला पुढे नेण्याचा काम करतो धन्यवाद